भारतामध्ये आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्ती ज्येष्ठ किंवा गुरु ह्या सर्वांना नम्रतेने वाकून नमस्कार करणे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि जे तुम्ही काम करत असाल त्या कामावरती तुमची पूर्ण श्रद्धा असणं हे महत्वाचं आहे हे बाकीच्या संस्कृतीपेक्षा भारत याबाबतीत वेगळा आहे